मी माझा चांगला अनुभव माझ्या पहिलं जे मी प्रोडक्ट खरेदी केलं ते आय एम सी चं फेस पावडर अतिशय सुंदर फेस पावडर आहे म्हणजे स्मूथनेस तर आहेच त्याचा एक सुंदर असा सुवासाही खूप छान आहे एक जो चेहरा म्हणजे चोवीस तास चेहरा ताजा तवाना ठेवायला मदत करतो त्याशिवाय त्याच्यामध्ये एक प्रकारचं मिंट आहे की जे अधिक आपल्याला उत्साह वाढवतो किंवा एक छान एक फीललिंग येतं मग की आपण एक पॉझिटिव एनर्जी म्हणतो ना आपण ती खूप छान येते त्यामुळे ही पावडर मला खूप आवडली इतर बाकीच्या पावडरी पेक्षाासुद्धा या पावडरीला मी जास्त आणि सुरवातीला मला असं घेताना वाटलं नव्हतं की ही पावडर एवढी छान असेल पण म्हटलं एकदा घेऊन बघूया आपण आणि मी सुरव एकदा सुरवातीला जी घेतली इतकी सुंदर म्हणून सांगू माझा फस्ट एक्सपीरियन्सच खूप छान आहे या पावडरबद्दल खूप छान वाटते